हॅलो मी आपल्याकडून बूट खरेदी केलेली होते आणि तुमचं पार्सल आमच्या घरी प्राप्त झालेलं आहे आणि प्राप्त झालेलं पार्सल आम्ही स्विकारलेलं पण आहे डिलिवरी करून घेतलेली आहे परंतु पॅकिंग फोडल्यानंतर ते पायात घातल्यानंतर ते खराब आहेत याची जाणीव आम्हाला झालेली आहे बुटाचे तळवे खराब आहेत खाललं सोलोशन निघालेलं आहे आणि त्याच्यामुळे हे बूट आम्हाला नको आहेत हे बूट आम्हाला परत करावायचे आहेत जर आपल्याकडं चांगल्या पद्धतीचे बूट दुसरे असतील तर आम्हाला परत द्या अन्यथा हे बूट परत घेऊन आमची प्राईज आम्हाला परत करा